ट्रेक्समध्ये मला आणि माझ्या टीम्सना खराब हवामानाचा अनुभव आला नाही कारण आम्ही हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकिंगला जातो माझ्यासोबत नाही पण मी अशी एक बातमी ऐकलेली जिथे हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेली टीम्स खराब हवामानामुळे अडकलेले आणि त्यांनी तिथे वेळेवर मदत मिळू शकली नाही व त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला तर अशी घटना होऊ नये आपल्यासोबत म्हणून ट्रेकिंगला जाताना हवामानाचा अंदाज घ्यावा त्यासोबतच बचाव पथकाचा संपर्कात रहावे जर तुम्ही उन्हाळ्यात ट्रेकिंगला जात असाल तर उष्माघाताचा अनुभव येण्याची शक्यता असते तर सोबत पाणी व ग्लुकोन डी सोबत ठेवणे गरजेचे आहे